माझे मत आ असे आहे की रुग्णालयाचे व्यवस्थापन हे एक अवघड कार्य आहे ज्यामध्ये रुग्णांची काळजी घेणे उपचार करणे त्यांच्यावर उपचार करणे रुग्णालयाच्या दैनंदिन कार्याच्या व्यवस्थापन करणे कार्यासाठी प्रशिक्षित आणि अ अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज असते आता दखल होण्यासाठी उपचारांची प्रक्रिया सुरळीत करणे जेणेकरून रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य उपचार मिळू शकतो यासाठी रुग्णालयात आणि कार्यक्षम प्रणाली असने आवश्यक असते कर्मचारी आणि रुग्ण यांच्यातील संवाद हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे कर्मचारी आणि रुग्ण यांच्यातील एक प्रेमसंवाद असला पाहिजे कर्मचाऱ्यांनाही रुग्णांसोबत आदराने बोलावं आणि रुग्णांनीही कर्मचाऱ्यांसोबत आदराने बोलावं रुग्णांना त्यांच्या उपचाराबद्दल स्पष्ट माहिती मिळाली पाहिजे त्यांच्या प्रश्नांचे उत्तरही दिली पाहिजे कर्मचारी रुग्णांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्याशी काळजीपूर्वक वागले पाहिजे रिस्पेक्टफुली वागले पाहिजे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढील मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसे कर्मचारी अनुभव कर्मचारी असले पाहिजेत आपल्याला जर रुग्णालयामध्ये काही माहीत नाही आहे तर त्यासाठी गार्डस् सिस्टर्स ब्रदर्स असे वेगवेग कर्मचारी दवाखाना रुग्णालयामध्ये अवलेबल असले पाहिजे